मला लहानपणापासून गाणे ऐकायला खूप आवडते गाणे ऐकल्याने आपल्याला माइंड फ्रेश होत असते मोटिवेशन मिळत असते आणि मनाला खूप शांत वाटत असते गाण्याचे प्रकार असे पाहिले तर पुष्कळ आहे मराठी साँग्स आहे हिंदी साँग्स आहे मग इंग्लिश साँग्स आहे मराठी मराठी गाणे ऐकल्याने आपल्याला समाधान मिळत असते मनाला खूप भात असते आणि छान वाटत असते इंग्लिश साँगमुळे पण आपल्याला इंग् ज्या कोणाला इंग्लिश बोलता येत नाही इंग्लिश साँगमुळे आपले इंग्लिश वाढत असते आणि हिंदी साँग हे आपल्याला हिंदी साँग हे जास्तीत जास्त अरजित सिंगचे आहे ते तर खूप म्हणजे फेवरेट सिंगर आहे माझे कारण खूप त्यांचे गाणे ऐकल्याने मनाला खूप छान वाटत असते गाण्यामुळे आपल्याला प्रोत्साहन मिळत असते मोटिवेशन वाढत असते मला च मनाला छान वाटत असते मला लहानपणापासून गाण्याची खूप आवड आहे गाण्यामुळे माइंड फ्रेश होत असते आणि गाणे हे सहजासहजी कामं करतानी पण आपण म्हणत असते कधी म्हणजे खुश असलं आपण हसमुख असलो आनंदी असलो तरी आपण म्हणजे कामं करतानी पण गुणगुण करत असते आणि अभ्यास करतानी पण आपण गाणं म्हणत असते गाणं गाणं म्हणता म्हणता आपल्याला रायटिंग वगैरे लिहिणं होते अभ्यास पण होत असते आणि माइंड फ्रेश राहात असते त्यामुळे आपण गाणं म्हणत असते